मी हायकिंगला दोन वर्षांपूर्वी सुरुवात केली आणि त्याचा अनुभव अतिशय अमेझिंग होता हायकिंगची सुरुवात करण्यामागे काही विशिष्ट कारणं होती ज्यामुळे मला हे ॲडव्हेंचर करावंसं वाटलं खरं सांगायचं तर सुरुवातीला हायकिंग म्हणजे फक्त शारीरिक एक्सरसाइज असेल असं वाटलं होतं पण प्रत्यक्षात ते खूप अधिक होतं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी आणि रोजच्या जीवनाच्या गडबडीतून दूर होण्यासाठी हायकिंग खूप महत्त्वाचं ठरलं हायकिंगची सुरुवात करण्याचा माझा पहिला अनुभव माझ्या फ्रेंडसोबत आला मी त्या काळात अभ्यासाच्या ताणात होते आणि रोजच्या धावपळीतून थोडा वेळ मिळावा निसर्गाच्या सान्निध्यात जावं आणि स्वतःला शांतपणे वेळ द्यावा अशी माझी इच्छा होती काही फ्रेंड्सनी हायकिंगच्या ट्रीप्स प्लॅन केल्या होत्या आणि त्यांनी मला सोबत यायला सांगितलं सुरुवातीला थोडं संकोच होता कारण मला वाटले की मी अशा ॲडव्हेंचरमध्ये सहभागी होऊ शकेन का पण मी तो निर्णय घेतला आणि हायकिंगला जायचं ठरवलं त्यामुळे मला हायकिंग का करावं वाटलं याचं एक मुख्य कारण म्हणजे निसर्गाच्या जवळ जाण्याची इच्छा शहरी जीवनाच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून निसर्गाच्या कुशीत जाणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं निसर्गातील शांतता ताजी हवा आणि आसपासचा सुंदर दृश्य या सगळ्यांनी मला खूप अट्रॅक्ट केलं होतं हायकिंग हा निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी आणि रोजच्या धकाधकीच्या दूर धकाधकीतून दूर जाण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे असं मला जाणवलं दुसरं महत्त्वाचा रीझन म्हणजे हायकिंगमुळे मिळणारं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आरोग्य हायकिंग ही एक प्रकारची शारीरिक क्रिया आहे जी आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यात मदत करते मला आधीपासूनच काहीतरी नवीन करून बघायचं होतं आणि हायकिंग हे त्यासाठी योग्य वाटलं यामध्ये चालणं ट्रेक करणं आणि शारीरिक श्रमांचा समावेश असतो त्यामुळे शरीराला चांगला व्यायाम मिळतो शिवाय हायकिंगमुळे मानसिक ताणतणाव कमी होतो जेव्हा आपण निसर्गाच्याच सान्निध्यात चालत असतो तेव्हा आपण आपल्या दिनचर्येपासून दूर जातो आणि तेवढ्या वेळेसाठी ताजंतवानं आणि प्रसन्न वाटू लागतं शिवाय हायकिंगमुळे मला स्वतःला आव्हान देण्याची संधी मिळाली मी नेहमीच स्वतःच्या मर्यादांना पार करण्यासाठी का आणि काहीतरी नवीन शिकण्यासाठी उत्सुक असते हायकिंगमध्ये विविध प्रकारचे मार्ग चढाई आणि अवघड वाटा असतात ज्यामुळे प्रत्येक प्रवास हे एक नवीन ॲडव्हेंचर बनतं या आव्हानात्मक मार्गामुळे मला माझ्या शारीरिक कपॅसिटीची आणि पेशन्सची टेस्ट घेण्याची संधी मिळाली हायकिंगमुळे मिळणाऱ्या यशस्वितेच्या भावना अतिशय समाधानकारक असतात आणि त्यामुळे मला कॉन्फिडन्स मिळतो तिसरं कारण म्हणजे हायकिंगच्या माध्यमातून मला नवीन नवीन जागा शोध घ्यायच्या होत्या भारतातील आणि महाराष्ट्रातील अनेक पर्वत घाट जंगल आणि निसर्गरम्य ठिकाणं मला खूप आवडतात हायकिंगमुळे या ठिकाणांचं शोध घेता येतो आणि त्या ठिकाणांचं सौंदर्य जवळून अनुभवता येतं प्रत्येक ठिकाणी वेगळी वैशिष्ट्ये असतात कधी घनदाट जंगलं कधी उंच पर्वत कधी नद्या आणि धबधबे आणि प्रत्येक ठिकाणी भेट देऊन मला त्या ठिकाणचा अनोखा अनुभव मिळतो आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे हायकिंगमुळे नवे फ्रेंड्स जोडले जातात आणि गटातल्या लोकांबरोबर वेळ घालवता येतो हायकिंगला गेल्यानंतर मला अनेक नव्या लोकांची ओळख झाली त्यांच्या ज्यांनी त्यांच्या अनुभवातून मला शिकवलं गटात चालताना एकमेकांची मदत करणं अनुभवांची देवाणघेवाण करणं आणि एकत्रित प्रवासाचा आनंद घेणं या सगळ्यांमुळे हायकिंगचा प्रवास अजूनच मेमोरेबल बनतो मला माझ्या पहिल्या हायकिंगच्या अनुभवातून हे समजलं की हायकिंग ही एक फक्त फिजिकल प्रोसेस नसून ती एक मानसिक आणि सामाजिक प्रवास आहे ते आपल्याला निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जाते आपल्याला आरोग्य सुधारण्यासाठी प्रोत्साहन देते आणि आपल्याला स्वतःशी आणि इतरांशी जोडण्याची संधी देते त्या सर्व कारणांमुळे मला हायकिंगला सुरुवात करावीशी वाटली आणि आता ते माझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे